हॅलो उबर एजन्सी मॅनेजर हॅलो हां मी तुमच्या उबर एजन्सीच्या कारमध्ये आहे कारचा नंबर आहे एम एच झिरो सिक्स टू थ्री फोर फाय आणि इतकं अनहायजेनिक सगळं चाललं आहे ना इथे तुम्हाला सांगते आहे मी गेले कित्येक वर्ष मी तुमच्या एजन्सीच्या कारमधून मी येजा करते आहे पण तुम्हाला खरं सांगू का ही जी वस्ट पोजिशनला आहे ना आता नाही तुम्ही ऐकून घ्या आधी माझं मी काय म्हणते आहे ते मला थोडी मला कम्प्लेंट करायची आहे तुमच्या या कार ड्रायवरच्या बिहेवियरबद्दल आणि त्याच्या अनहायजेनिक नेचरबद्दल गेला एक तास झाला मी या कारमध्ये आहे इतके विचित्र आणि अननेसेसरी अनहायजनिक गोष्टी तो कार ड्रायव्हर करतो आहे ना आता कोविडचं पँडमिक चालू आहे तो नाही मास्क वापरत आहे नाही सॅनिटायझर वापरत आहे आणि त्याला सांगून हे तो ऐकत पण नाही आहे की हे सगळ्या गोष्टी त्याला अवेअरनेस सांगून पण तो काही ऐकत नाही आहे तुम्ही प्लीज ह्याच्यावर काहीतरी ॲक्शन घ्या इरिटेट झाले आहे मी मगाचपासून किती वेळा त्याला सांगते आहे की कारच्यामध्ये थोडं सॅनिटायझर यूज करा मास्क यूज करा इट्स वेरी बॅड फॉर अदर पीपल बाकीचे लोकांना त्यांच्या त्या खोकल्यामुळे त्यांच्या टोबॅकोच खाण्यामुळे इतका त्रास होतो आहे तरीही ते ऐकत नाही आहे कित्ती वेळा त्यांना कळवलं मी हे सगळं तुम्हाला माहिती आहे ना आताच्या केसेस किती वाढत चालल्या आहेत को कोविडच्याबद्दलच्या प्लीज तुम्ही थोडेसे लक्ष द्या तुमच्या कार ड्रायव्हरकडे त्याचं नाव राजेश आहे तर तुम्ही प्लीज प्लीज त्याच्याकडे लक्ष द्या इतकं विचित्र बिहेवियर आहे ना त्याचं की मगापासून मला अक्षरशः वॉमेटसारखं होतं आहे आणि मी सिरियसली पंधरा मिनटाच्यावर बसू नाही शकत आता या गाडीमध्ये नाही ते प्लीज मी जे केलेलं पेमेंट आहे ना त्यांना ती मला रिटर्न हवे आहे आणि मला इथून पुढचा प्रवास ह्या गाडीतून करायचा नाही आहे एक तर त्या ड्रायवरला सगळं क्लीन करायला सांगा थोडं हायजिन मेंटेन ठेवायला सांगा अदरवाईज मला मी आत्ताच्या आता या कारमधून उतरते आहे प्लीज कॅन यू जस डू कॅन यू जस टेक ॲक्शन ऑन इट ओके ओके थँक्यू थँक्यू फॉर युवर सपोट हा ओके ओके थँक्यू